मला एखाद्या पुस्तकाच्या ज जगात जगणे शक्य झाल्यास ते पुस्तक नक्कीच सत्योदय हेच पुस्तक असेल कारण हे पुस्तक वाचल्यानंतरच मला माझ्या सगळ्या धर्म श्रद्धा ईश्वर ध्यान ईश्वर प्राप्ती किंवा आपल्या जीवनाचे ध्येय नेमके काय असावे या सगळ्या संकल्पना माझ्या स्पष्ट झाल्या आणि शेवटी माणूस जीवन जगत असताना त्याला शांत आणि स्थैर्यता नेहमीच आवडत असते या पुस्तकात हे पुस्तक मला का आवडते तर या पुस्तकामध्ये आपलं भौतिक आयुष्य जगत असताना त्याच त्याचबरोबर आपला अध्यात्मिक जीवनाचा प्रवासही कसा असावा किंवा भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची सांगड घालून आपलं आयुष्य आपण शांत स्थिर किंवा आपलं जे अंतिम सत्य आहे अंतिम जीवनाचं ध्येय आहे ते आपण कसं गाठवू शकतो याबद्दल पूर्णपणे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळालेला आहे आणि अशाच पद्धतीनं जीवन जगायला मलाही आवडेल कारण भौतिक ते भौतिक आयुष्यामदे भौतिक गोष्टींमध्ये सुखसमाधान शांती माणूस शोधत असतो परंतु यामध्ये सतत त्याचा पाठलाग करून आपल्याला शांतीऐवजी अस्थिरता प्राप्त होताना दिसते परंतु हे आयुष्य जगत असताना सोबतच आध्यात्मिक प्रवासही कसा चालू ठेवावा हे या पुस्तकातून मला उमगले आहे आणि त्याच्यामुळे मला आपल्याला जी काही मनाची शांती आवश्यक आहे ती शांती मला कशी मिळवायची असते याबद्दलही मार्गदर्शन खूप छान पुस्तकातून मिळालेलं आहे